हॅलो अंजली टेक्सटाईलमधनं मी भाग्यश्री बोलते आहे नमस्कार हो हो आपल्याकडे वेगवेगळ्या वेरायटीजचे आहे आणि आता आपल्याकडे दिवाळी आहे तर दिवाळीनिमित्त आपल्याकडे काही सेल पण लागलेला आहे हं तर आपल्याकडे सर्व हं आपल्याकडे सेल लागलेला आहे आणि ऑफरमध्ये आहे आणि वेगवेगळ्या वेरायटीजमध्ये आहे हं तर तुम्हाला हो हो सिल्क पॅटर्नमध्ये पण आहे आपल्याकडे त्यानंतर कॉटन पण आहे

आपल्याकडे स्टार्टिंग जे आहे ते दीडशे रुपयापासून आहे दीडशे रुपयेपासून ते मा मॅक्झिमम रेंजपर्यंत आहे आपल्याकडे हं तुम्हाला त्या साड्या पण तर साड्या तुम्हाला कोणत्या पॅटर्नच्या पाहिजे आहेत सिल्कमधल्या पाहिजे आहे की डेली युजेसमध्ये पाहिजे आहेत अच्छा पैठणीची रेंज आपल्याकडे सातशे रुपयापासून आहे जी नॉर्मल पैठणी आहे ती तर जर तुम्हाला त्या दहा साड्या घ्यायच्या असील तर ते तुम्हाला जातील सात हजारापर्यंत जातील आणि आता दिवाळीनिमित्त आपल्याकडे जो सेल सुरू आहे तर तेच्यामध्ये तुम्हाला एक टेन परसेंट डिस्काउंट भेटेल हो हो कुर्तीपण आहेत आणि लॅगिन्सपण आहेत आपल्याकडे कुर्तीपण आपल्याकडे दीडशे रुपयेच्या रेंजपासून स्टार्टिंग आहे त्यामध्ये आपल्याकडे नॉर्मल जे आहेत ते पॅटर्न आहेत आपल्याकडे कॉटनचे आहेत सिल्कमध्ये पण आहे त्याचं फेब्रिक जे आहे ते डेली यूजेससाठी जे घालता येतील ते पण आहे आणि पार्टीवेअर पण आहे हो हो आहे हो त्या पण आहेत आपल्याकडे अच्छा

अच्छा तुम्हाला या साड्या कशानिमित्त द्यायच्या आहेत ह्या ज्या साड्या तुम्हाला द्यायच्या आहेत त्या कशानिमित्त तुम्हाला द्यायच्या आहेत अच्छा दिवाळीनिमित्त द्यायच्या आहेत बरं ठीक आहे चालेल तर ह्या साड्या ज्या आहे तुम्हाला कसं तुम्हाला त्या म्हणजे डिलेव्हरी होम डिलेव्हरी हवी आहे की तुम्ही येऊन घेणार आहात इथे ओके ठीक आहे चालेल तर आपला जो आहे टायमिंग आपल्या शॉपचा सकाळी दहा वाजेपासून ते रात्री दहा वाजे पर्यंतच तर या दरम्यान तुम्ही इथे शॉपमध्ये कधी पण येऊन तुम्ही व्हिजिट करा आणि त्या दरम्यान तुम्ही आलात तर तुम्हाला ते सर्व अवेलेबल भेटून जातील हं ठीक आहे चालेल वेलकम